हां राजे शॉप आहे हे हां हां मिळाला तुमचा नंबर मिळाला हां इंटरनेटवरून मला सामान पाहिजे होतं किराणा तर हॅलो तेच म्हणतो तुम्ही घरपोच देता काय बा आणि घरपोच म्हणजे तुम्ही घरपोच दिल्यानंतर त्याचे काही चार्जेस आहेत का घरपोचचे की नि शुल्क आहे बरं बरं हां चालेल ना मग तुम्ही एक काम करा मी तुम्हाला लिस्ट पाठवतो व्हॉट्सअपला किंवा मग तुमच्या हाच व्हॉट्सअप नंबर आहे तुमचा हां चालेल ना मग मी तुम्हाला हा

हां हां हां हां चालेल ना मग मी मी तुम्हाला एक काम करतो मग मी आता एका वीकचंच बनवलं होतं तुम्ही ऑफर देत आहे तर मी एक काम करतो मी एका मंथचं बनवतो मला फक्त थोडं म्हणजे पाच मिनिटं द्या पाच दहा मिनिटं तर मी तुम्हाला एक परत रील बनवतो आता जी लिस्ट टाकली मी तुम्हाला तर एका वीकची आहे वीकच आहे थोडंसं ठीक आहे तर मी आता एक काम करतो मी माझ्या बायकोसोबत डिस्कस करतो आणि एका महिन्यात काय लागते ते लिहितो एका याच्यावर आणि त्याच्यानंतर मग एका याच्यात समजा मी मला लिस्ट करून द्या ठीक आहे हे नक्की आहे ना डिस्काऊंट वगैरे आणि तुमचा मुलगा वगैरे आणून देईल ना घरी ठीक आहे ना चालेल ठीक आहे ना चालेल ना मग ठीक आहे हां हां ठीक आहे ठीक आहे हो